मला प्रवास करायला माझे फ्रेंड सर्कल यांच्यासोबत नातेवाईकांसोबत आपल्या फॅमिलीसोबत प्रवास कर करण्यात खूप मज्जा येते कारण की कसं आहे प्रत्येकासोबत प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे जसं मित्रांसोबत गेलं तर मित्रांसोबत त्या प्रकारचा प्रवास होतो त्याप्रकारे एन्जॉयमेन्ट होतो नातेवाईकांसोबत गेलं तर नातेवाईकांसोबत जसं त्या सिन्सिअरिटीने प्रवास होतो तशा प्रकारे एन्जॉयमेंट आनंद घेतला जातो फॅमिलीसोबत गेल्यानंतर फॅमिलीसोबत मुलांबाळांसोबत त्या प्रकारचं त्यांच्यासोबत प्रवास केला जातो त्यांच्यासोबत तशा प्रकारचा आनंद घेतला जातो आणि त्याच्यामुळं मला फॅमिली मित्र नातेवाईक यांच्यासोबत प्रवास करायला खूप आवडते